घोडेस्वारीमुळे लोकांना अनेक प्रकारचा फायदा होतो जर ते घोडेस्वारी करत असतील तर त्यांच्या शरीर हलल्यामुळे त्यांना असा एक्झरसाइज होतो आणि व्यायाम पण होऊ शकतो आणि मानसिक फायदा पण होऊ शकते कारण कोणी कुणी भीत असतात त्यामुळे ते चढत नाही आणि मग त्याला ते मानसिक होऊन जातात पण जेव्हा ते एकदा घोड्यावर चढले आणि त्यांना घोडेस्वारी केली तर त्यांना त्यांच्या शरीरात पण फायदा होतो असं आम्हाला वाटते